हा कोण हां बोला ना हां हां अच्छा अच्छा कुठून भेटली तुम्हाला इन्फॉर्मेशन ही ओके ओके हां आपल्याकडं सगळ्या प्रकारचं डेकोरेशन वगैरे केलं जातं तुम्हाला कशा पद्धतीचं हवं आहे कशी थीम हवी आहे सांगू शकाल हॅलो हां बोला बोला ओके नॅचरल हवं आहे तुम्हाला ओके हां त्यामध्ये असं मोकल वगैरे नाही नको हवं आहे का

हो हो हो हो आमच्या टीममध्ये आमची टीम मिळून हे काम करते त्यामध्ये एक लेडीज आहेत त्या दोघी ग्रुपमध्ये साडी वगैरे नेसतात तुम्हाला हवा तसा मेकअप वगैरे करून दिला जाईल प्लस आमच्याकडे एक मुलगा आहे तो फेटे पूर्ण फेटे वगैरे बांधतो त्यामुळे तुम्हाला जसं हवा तसं लूक वगैरे केला जाईल फेटे बांधून दिले जातील कारण आमची टीमही सर्व काम करते मग तुम्हाला कशा पद्धतीनं हवं आहे काय तुम्ही सांगा आम्ही तसं ॲडजस्ट करू शकतो ओके ओके चालेल तुम्हाला जशा साड्या वगैरे प्रकार जसे हवे तसे भेटले जातील फेटे जसे जसे कलर पाहिजे तसे मिळ मिळतील इथे आणि प्लस त्या व्यतिरिक्त आपलं फो फोटोग्राफर सुद्धा आहे तुम्ही बघू शकता ते ही ॲडजस्ट करून देते आमची टीम आपलं केटरिंग आहे हो हो तुम्ही भेटूही शकता आपली केटरिंग आहे तसेच पूर्ण तुमची जेवणाची वगैरे व्यवस्थित सोयी वगैरे केली जाईल तुम्ही भेटू शकता हो आपल्या ग्रुप आपली टीम सगळं काम करून देते त्यामध्ये तुम्हाला कोणतं कोणतं हवं आहे ते तुम्ही सांगू शकता त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ॲडजेस्ट करून दिली जाईल हो हो ते ही ते ही ॲवेलेबल आहेत ते ही मिळू शकेल तुम्हाला काय हरकत नाही

काय बोलला हॅलो तुम्हाला जसे हवे तसे भेटतील तरी मी तुम्हाला बघून सांगेनच मला सविस्तर फोनवरती नाही बोलता येणार पण तुम्हाला बघून व्यवस्थित इन्फॉर्मेशन मी देईन हवं तर मॅम तुम्हाला कधी टाईम आहे त्यावेळेस आपण एक मीटिंग पण ॲडजस्ट करू शकतो जेणेकरून मॅम माझ्या पूर्ण टीमला बोलवून घेईन त्यांना कळवेन आणि त्या पद्धतीनं तुमचे ॲडजस्टमेंट करून दिले जाईल मग तुम्हाला कधी वेळ आहे मॅम तसं काही नाही आम्ही कधीही अवेलेबल आहोत उद्या म्हटलं तरी दुपारी आपण मीटिंग घेऊ शकतो तुम्हाला जसा वेळ ॲडजेस होईल तसं तुम्ही आम्हाला कळवा म्हणजे आम्ही आमच्या टीमला कळवतो हो हो स प्र प्रत्येक प्रकारचं डेकोरेशन इथं केलं जाईल काही हरकत नाही त्या मिटिंगमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला कसं हवं आहे वगैरे त्यापद्धतीनं आम्ही करून दिलं जाईल हो यावरती आमची पूर्ण टीम काम करेल मग आपण मीटिंग अरेंज करू शकतो तुम्हाला कधी वेळ आहे त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कळवा म्हणजे आम्ही टीमला कळवतो आमच्या ओके